हॅलो काय करते मी मस्त सध्या तर सुट्टी आहे ना म्हणून मी सध्या तर मी फक् खूप साऱ्या मूवीज बघितल्या हां मला हल्ली मराठी मूवीज बघायला आवडायला लागले

पहिलं तर मी हल्ली ती सध्या काय करते बघितला त्याचलं गाणं खूप फेमस आहे माहिती आहे ना तुला ते गाणं ते ह्रदयात वाजे सॅमथिंग हां ते गाणं ते त्या ना त्या मूव्हीमधलं आहे म्हणजे एका बिल्डिंगमध्ये राहाणाऱ्या दोन लहानपणींच्या मित्रांची गोष्ट आहे म्हणजे एक मित्र आणि मैत्रिण त्या मुलाचं ते पहिलं प्रेम असतं ती मुलगी असते ती आणि जसं तो मोठा व्हायला लागतो ना त्याला दुसऱ्या मुली भेटायला लागतात तो तसा हळूहळू विसरायला लागतो की हे आपलं पहिलं प्रेम आहे आणि एका पॉइंटला तो पूर्णपणे विसरतो की मला कधी तरी ही मुलगी आवडत होती आणि तो ती तिला पण तो आवडत असतो पण ती नंतर जेव्हा त्याला विचारायला जाते तेव्हा तो भरकटलेला असतो आणि म्हणून तो तिला नाही म्हणतो आणि ती काय त्याच्यावर रागावून निघून जाते आणि नंतर ती दुसऱ्या मुलाबरोबर लग्न करते आणि तो दुसऱ्या मुलीबरोबर लग्न करतो आणि काही वर्षानंतर ते पुन्हा भेटतात हां हो म्हणजे पहिलं प्रेम जे कधी कधी विसरून जातो आपण पण ते कुठे तरी असतं आपल्या मनामध्येच ते त्याबद्दल आहे

हां आपल्या इथचे लोक ही मूवी जास्त बघतात पण मला आणखी जुनी एक मूव्ही मला आवडते तू अशी ही बनवाबनवी बघितली आहे का नाही बनत हो आणि आता ते स्टँडर्ड पण नाही राहिलं की मूवी बघायला गेलं पाहिजे असं पण वाटत नाही फक्त मूव्ही येतात आणि लोक बघतात असंच त्याला काही स्टोरी पण नसते

आणि हल्ली चांगले ॲक्टर्स पण नसतात मराठीमध्ये तर मला चिन्मय मांडलेकर आवडतो हां त्यांची शिवाजी महाराजांवरती खूप साऱ्या मूवी आहेत म्हणजे फत्ते शिकस्त आणि त्यांनी पावनखिंड पण काढला होता त्याच्यामध्ये बाजीप्रभू देशपांडेंबद्दल आहे मॉटिवेशनल मूवी मी तुला नंतर रेकमेंड करेन त्या मुवी तू पण बघ आपण एकत्र बघूया ठीक आहे हो भेटू नंतर चल बाय बाय